बागेत आलेली फुले आणि फळं याचं साधारणत फुले जे आहे जसं की मोगरा जास्वंद त्याच्यानंतर चाफा ह्या सगळ्याला आपण मी देवपूजेला वापरते म्हणजे देवाची पूजा झाल्यानंतर जर त्याच्यासोबत फुलं देवांना वाहिले तर ते अगदी अजून देव छान दिसायला लागतात एकदम आपल्या देवघरात प्रसन्नता वाटायला लागते त्याच्यामुळं देवाची देवाला खास रोज आपण पूजा केल्यानंतर जर आपल्या झाडांची फुलं वाहिली तर ते अजून छान वाटायला लागतात आणि त्याच्यानंतर जा झाडाला आमच्याकडे आंबे येतात आंब्याचं झाड आहे तर त्याचं आम्ही जर कच्चा आंबा असेल तर आधी कैरीची चटणी करतो त्याच्याबरोबर त्याचं लोणचं करतो आणि थोड्या दिवसानी तो जर आंब्याला पाड लागलेला असेल तर तो आंबा आम्ही उतरून घेतो आणि साधारणत तो पिकायला ठेवतो तो आंबा पिकल्यानंतर आम्ही आ त्याचा आमरस बनवतो आणि खूपच जास्तीच्या प्रमाणात राहिलेला असेल तर तो शेजाऱ्यांना पण वाटून टाकतो अशा प्रकारे आम्ही त्या फळांची फुलांची व्यवस्थित अंमलबजावणी करतो